हॅलो सर माझं नाव आदर्श थोरात आहे आणि मागच्या वेळेस मी तुमच्या रेस्टॉरंटमधून स्वीगीवरून ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आणि त्यामध्ये मला तुमचं जेवणाची थोडी चव वेगळी वाटली कारण मागच्या वेळेस मी जे ऑर्डर केलं होतं ती खूप चांगली होती आणि खूप मस्त होतं त्यामुळे मी तुमच्या याच्यातून ऑर्डर केलं नेक्स्ट टाईम पण आणि जेव्हा मी ऑर्डर केलं तेव्हा मला ते पॅकेजिंग थोडी नीट नाही दिसली त्याच्यामुळे ते माझं जे जेवण होतं ते खूप खूप म्हणजे थंड झालं होतं आणि इकडे तिकडे थोडंसं सांडलेलं पण होतं त्यामुळे नाही मला ते खायला चांगलं नाही वाटलं आणि नीट वाटलं पण नाही की एक चांगल्या प्रकारे एक हायजिन असेल म्हणून त्यामुळे मला असं वाटतं की नाही का तुम्ही तुम्ही जे जेवण देता तुम्ही जे रेस्टोरंट ऑर्डर करता ते सिल्वर पेपरमधून देत जा त्याच्यामुळे जेवण तुमचं गरम राहील आणि गरम राहिल्यामुळे लोकांना घरात सुद्धा आनंद येईल आणि आम्हाला सुद्धा चांगलं वाटेल आणि जेवढं चांगल्या प्रकारे तुम्ही जेवण ठेऊ शकता तेवढं चांगला प्रकारे प्रयत्न करा की जास्तीतजास्त कस्टमर तुमच्याकडे आले पाहिजे जेव्हा तुमचं नवीन नवीन होतं त्यावेळेस तुम्ही खूप चांगल्या प्रकारे दिलं आणि जसं जसं तुमचं जुनं होत चाललं तुम्ही कस्टमरला डिससॅटिस्फाय करत आहे त्यामुळे कस्टमर तुमचे कमी होतील तर पुढच्या वेळेस पासून लक्ष द्या काळजी घ्या धन्यवाद